होय शालेय अभ्यासक्रमात मुलांना बँकिंग कर्ज कर आणि आर्थिक व्यवस्था पण शिकवणे आवश्यक आहे हे ज्ञान त्यांना भविष्यात जबाबदार आर्थिक निर्णय घेण्यास मदत करेल आर्थिक साक्षरता नसल्याने अनेकांना कर्जफेड गुंतवणूक आणि कर योजनांचा योग्य वापर करता येत नाही त्यामुळे प्रत्यक्ष जीवनात उपयुक्त अशा वित्तीय शिक्षणावर भर द्यायला हवा